अच्छा ठीक आहे होऊन जाईल ना कुठून घ्याल तुम्ही कॅब अच्छा मॅम तुमचे पाचशे रुपये होतील जर तुम्ही जास्त जण असाल तर आम्ही म्हणजे तुम्हाला ऑफरमध्ये कमी पैसे घेऊ शकतो हो मॅम पण आता पाचशेच आहे बट आता गोकुळाष्टमीची ऑफर सुरू आहे तर आम्ही तुम्हाला चारशे रुपयामध्ये नेऊ शकतो पण त्यापेक्षा कमी नाही होणार नाही मॅम आमच्या कंपनीचे हेच रुल्स आहे आम्ही तिच्यापेक्षा कमी नाही करू शकत हां बट कंपनीचे रूल्स आहेत ना मॅम ते आम्हाला फॉलो करावे लागतात जर तुम्ही चार जणं असाल तर आम्ही तुम्हाला हजारमध्ये तुमची ट्रीप बुक करू शकतो तुम्ही आम्हाला एकतर लोकेशन सेंड करू शकता किंवा मग आम्ही तुम्हाला डायरेक्ट केडजरच्या बसस्टॉपवर पण येऊन पिक करू शकतो हो हो चालेल हो मॅम पण तुम्हाला सिंगल जणा स जणांसाठी बुक करायची आहे की चार जणांसाठी मग मी तशी तुम्हाला इन्फॉर्मेशन पाठवते गाडी तर आमची कंपनीचेच कॅब असते आमच्याकडे ठीक आहे ठीक आहे